मला विविध प्रकारची मराठी हिंदी गाणी आवडतात त्याचबरोबर लोकगीतचाही आस्वाद मी घेत असते हातात मोबाईल असल्यावर सेव्ह केलेली गाणी तर ऐकतच असतो त्याचबरोबर आर डी बर्मन असेल आशा भोसले असे यांची जी टीम आहे त्या त्यांनी गायलेली त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी मी मनापासून ऐकत असते त्याचा आस्वाद घेत असते